सध्याची भारतात वाहतूक व्यवस्था अतिशय जटील अशा प्रकारची आहे रस्ते व्यवस्थित नाहीत खड्डे आहेत सिग्नल यंत्रणा काही ठिकाणी आहे काही ठिकाणी नाही नादुरुस्त आहे तसंच रेल्वेच्या बाबतीमध्ये गर्दी खूप असते आणि त्यामुळं प्रवाश्यांना अधिक त्रास सहन करावा लागतो जी बस सेवा आहे तर त्या ठिकाणी काही नादुरुस्त गाड्या आसन व्यवस्था त्या ठिकाणी ड्रायव्हरांचं प्रशिक्षण या बाबीची जरा आपरुन आता त्या ठिकाणी वाटते तर त्या ठिकाणी हे सगळं करत असताना की वाहतूक व्यवस्था सुगम आणि सुरळीत कशी होईल हे आपण पाहिलं पाहिजे रस्ते समपातळीत पाहिजेत गतिरोधक व्यवस्थित पाहिजेत दिशादर्शक बोर्ड पुढच्या ठिकाणाचं त्या ठिकाणी अंतर दाखवणारं पुन्हा रस्त्याच्या बाजूला वाहनं उभी न करणं त्यामुळं होणारे अपघात टाळता येतील घाट जिथं आहे त्या ठिकाणी वाहनांना व वळणं जे आहे त्या बाबतीत मार्गदर्शन होणं आवश्यक आहे तसं त्यांचं प्रशिक्षण होणं आवश्यक आहे जी काही गर्दी होते रस्त्यावर तर ती गर्दी कशी टाळता येईल त्यासाठी आपल्याला काय उपाय करायचे आहेत तर त्या ठिकाणी योग्य त्या ठिकाणी पोलिश यंत्रनेनं काम केलं पाहिजे अपघात न होईल यासाठी वेगमर्यादा आता चेक केली पाहिजे या बाबी केल्या की त्या ठिकाणी बरचसं अपघाताचं प्रमाण कमी होईल आणि आपली जी वाहतूक व्यवस्था आता जटील झालेली आहे ती व्यवस्त रितीनं पार पाडण्यासाठी आपल्याला मदत होईल दिवसेंदिवस हा प्रश्न अतिशय गंभीर होताना आपल्याला दिसत आहे तर त्याच्यावर जाणीवपूर्वक उपाय करणं अतिशय महत्त्वाचं आहे असं माझं मत आहे